हां गुड मॉर्निंग सर एअरटेल कंज्युमर केअरमध्ये फोन लागला आहे का हां सर मला एक नेटवर्क पॉ प्रॉब्लेम होता म्हणून मी कॉल केला होता हां सर माझा एअरटेल नंबर आहे एट सिक्स टू फाय नाईन फाय सिक्स नाईन सेवन टू हां सर ओंकार पवार

सर माझा आठशे रुपयेचा पॅक आहे अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग्स हां सर सकाळच्यानं मी बघत आहे की माझा नेटवर्क जे इंटरनेट डेटा जो आहे त्याचा स्पीड खूप कमीच आहे हां सर फोर जी बघितलं गेलं तर वीस ते तीस के बी पर सेकंड ओढत आहे खूपच लो आहे सर हां सर सकाळी नऊ ते नऊ वाजल्यापासून हा त्रास चालू झाला आहे माझ्या फोन नाही बाकी सगळ्यांना हाय स्पीडमध्ये आहे हो सर मी ती बाकीच्या फोनवर चेक केलं दुसऱ्या फोनमध्ये कार्ड घालून हेन सेम क दाखवत आहे सर हां सर ऑफलाईन स्टोअरला जायला लागेल का सर मग इथून मी आत्ता सध्या सांगलीतून बोलतो आहे जवळपास कुठला हे का सांगू शकता का सांगलीतून मी पुष्पराज चौकातून बोलतो आणि पिनकोड आहे चारशे सोळा चारशे सोळा इथं राम मंदिर जवळ आहे का ठीक आहे सर आणि सर मला हे हे पण चेक करायचं होतं की माझा आता डेटा किती कन्झ्युम झाला आहे हां सर आत्ता दिवसाचा किती अजून बाकी आहे चेक करायचं होता हां सर आठशे रुपयेचा आहे पॅक माझा अनलिमिटेड कॉलिंग्स आणि दीड जे बी डेटा पर डे हां सर किती राहिलं आहे बाराशे बाराशे एंबी

म्हणजे सर जवळच्या जवळ म्हणजे राम मंदिरमध्ये आहे का ठीक आहे ठीक आहे सर ठीक आहे मी त्यांना भेट देतो आणि माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतो सर ठीक आहे सर थँक्यू सर